टुरिजम कंपनीमध्ये फोन लागला का आम्हाला ॲक्च्युअली कोल्हापूरमध्ये यायचं होतं फिरायला तर तुम्ही थोडी इन्फॉर्मेशन देऊ शकता का मी ॲक्च्युली मुंबईची आहे दिप्ती तसं नाही तुमची काय पॅकेजेस आहेत ते सांगा म्हणजे थ्री डेज फोर डेज त्याप्रमाणे आम्ही ठरवू शकू अच्छा हां अच्छा आणि तुमची सोय वगैरे कशी असेल खाण्यापिण्याची म्हणा किंवा फिरायची इकडे तिकडे अच्छा आणि त्याचे चार्जेस वगैरे नाही जे काय बघता येईल ते सगळंच बघायचं आहे मला

किती डेजसाठी म्हणजे पर डे चार हजार आहे का तुमचं बरं

बरं आमची सगळी ट्रीप येणार म्हणजे आमचा सगळा ग्रुप आहे तो येणार होतो आम्ही ट्रीपने मग तसे राहण्याची सोय वगैरे बरं मी तुमच्या इंस्टाग्रामच्या पेजवरती तुमची ॲड बघितली होती पाच पर्सन जर असतील तर त्याच्यावरती एकाचं तुम्ही फ्री मग हां चालेल मग तशी आमची दहा बारा जणांची टीम होती मग त्यामध्ये मग दोनजण फ्रीमध्ये येऊ शकणार ना बरं बरं चालते आणि ती कोणाला

बरं बरं चालेल आणि ते कोल्हापुरी मिसळ वगैरे त्याबद्दल पण ऐकलं होतं मग ते नाश्त्याला वगैरे हां मग आम्हाला सुद्धा शाकाहारीच लागेल कारण सगळ्या व्जिटेरियनच आहेत त्यामुळं तशी सोय करा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल थँक्यू